माझं आवडते पुस्तक तोतोचान नावाचे आहे जे तेसुको कुरुयानगी नावाच्या जपानी लेखिकेने लिहिलेले आहे ही त्यांची स्वतःची बालपणीची कथा आहे जी मराठीमध्ये अर्चना सरदेशमुख गोसावि यांनी अनुवादित केलेली आहे मी हे पुस्तक मराठीतूनच वाचलं आहे आणि त्यातलं तोतोचान हे साहित्यिक पात्र मला प्रचंड आवडतं मला असं वाटतं की तोतोचान हे साहित्यिक पात्र माझ्याच लहानपणीचा आरसा मला दाखवतं आहे त्या तिचा निरागसपणा तिचं गोष्टींसोबत असणारं नातं तिचं प्रत्येक प्रॉब्लेमला तळाशी जाऊन शोधणं आणि आणखी अनेक वैशिष्ट्य मला माझ्यातलीच तिच्यामध्ये आहेत आणि ती स्वतः मला दिसत आहेत पुन्हा एकदा असं वाटतं त्यामुळे मला हे पात्र प्रचंड आवडतं या पात्राकडून मी बरंच काही शिकले की आपल्यात आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्यातलं ते जे छोटं मूल असतं ते कधीच आपण कुठे जाऊ द्यायचं नसतं ते नेहमी तिथे असतं फक्त आपण त्याला जागं ठेवायला हवं त्याला आपण झोपून नाही जाऊ द्यायला पाहिजे त्याला आपण जागं ठेवायला पाहिजे त्याच्यासारखी मस्ती केली पाहिजे आणि त्याच्यासारखा तो निरागसपणा आपण आपल्यामध्ये जोपासलं पाहिजे आपल्यातलं ते लहान बाळच तर आपल्याला आपलं मोठं माणूस आहे हे बनवतं ना आपण लहानपणी काहीतरी बनत असतो बनाय बनायचा विचार करत असतो आणि तोच माणूस आपण मोठेपणे असतो की नसतो का का असतो ह्याचं उत्तर आपल्याला असतं आपण आता काय आहोत आपण मोठेपणी कोण आहोत कसे आहोत कसे जगतो आहे ह्याच्या सगळ्याचं उत्तर आपल्या त्या बा बालपणीच्या आपल्या दुसऱ्या एका पात्रामध्ये असतं तर आपलं ते जे बालपणीचं पात्र आहे ते आपण कधीच कधीच ते आपल्यातलं मरू नाही दिलं पाहिजे